मी माझ्या बागेत तीन चार प्रकारची रोपटे लावलेली आहे आणि ती त्यात झेंडू अस्टर शेवंती अशा आणि एक छोटे जाळी आहे ज्याला आपण शोची जाळी असं म्हणतो त्याला अगदी छोटे छोटे फुलं येतात दिसायला ते खूप आकर्षित आणि खूप अशी मनमोहक असते आणि नंतर मी ती रोपटी जरा उगवून झाल्यावर दुसऱ्या जागेत लावलं कॅरीमध्ये जिथे ओपन पेस होता माझा खाली जागा तिथे लावलेली होती आणि त्याला खूप छान असे भरपूर फुलं आले आणि खूप सुंदर त्याचं मला उत्पन्न मिळालं काही मी ते दसऱ्यासारख्या सणाला दिवाळीसारख्या सणाला पण मी ते मार्केटला पाठवली आणि छान भावात ते माझ्या विकली गेली अशाप्रकारे मी माझ्या बागेत रोपे उगवली